महाराष्ट्र राज्याला पत्रकारितेची खूपच मोठी परंपरा लाभलेली आहे बाळशास्त्री जांभेकरांनी निष्पक्ष पत्रकारितेचा धडा सगळ्यांना घालून दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांनी अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून स्वातंत्र्य लढ्याच्या काळातही लोकांना प्रशिक्षित करण्याचं धोरण स्वीकारलं मुळात म्हणजे ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती करण्याचं कार्य त्यांनी अंगीकारलं होतं आणि तेव्हापासून अगदी आत्तापर्यंत राज्यातील मुद्रितच नव्हे तर आता दृकश्राव्य माध्यमं देखील लोकांच्या विचारांना दिशा देण्याचं काम करतात करावी तशी ती त्यांनी तसं काम त्यांनी करावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते पण काळानुसार हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होत चाललेला आहे अगदी भाषेच्या व्याकरणापासून तर भाषेच्या अचूकतेपर्यंत विचारांच्या निष्पक्ष बातमीदारीच्या निष्पक्षतेपर्यंत पुन्हा एकदा विचार करायला लागावा अशी अवतीभवती परिस्थिती आहे खरं म्हणजे आजही आपण असं म्हणू शकतो की नव्वद टक्के माध्यमं ही निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्याकडून किंवा सर्वच वृत्तपत्रांकडून आणि दृकश्राव्य माध्यमांकडून काही वेळेला काही विचारांना काही विषयांना काही लोकांना आणि काही पक्षांना झुकतं माप दिलं जातं जे खरं म्हणजे ह्या माध्यमांच्या दृष्टीनं जनहिताच्या दृष्टीनं घातक आहे आणि मग वृत्तपत्रांची आणि मुद्रित मा तसंच दृकश्राव्य मृ मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांची जबाबदारी खरं म्हणजे ही अशी असते की त्यांनी कुठलीही बातमी ही निष्पक्षपणे त्या बातमीचं मूल्य जाणून दिली पाहिजे पण आणि त्यामध्ये अचूकता असली पाहिजे पण काही वेळेला आपल्याला अशा प्रकारे ह्या मूल्यांचा आपण असं म्हणू की थोडासा प्रतिपाळ केला जात नाही असं दिसतं आणि मग असं वाटतं की ह्या राज्यातल्या माध्यमांचं ची दिशा आता नेमकी कुठे जाणार आहे माध्यमांवर त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आजकालच्या काळात आरोप केले जातात आणि इथपर्यंत सर्वसामान्य लोक बोलू शकतात की माध्यमं विकली जात आहेत की काय माध्यमं कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत की काय खरं तर माध्यमांची जबाबदारी ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण माध्यमांना म्हणतो राज्यात मराठी ही भाषा प्रमुख आहे आणि मराठी वृत्तपत्र मराठी दृकश्राव्य माध्यमं यांविषयी विचार केला तर अशा प्रकारे कुठेतरी गाडी घसरत आलेली दिसते ज्या उत्तुंग पातळीवर माध्यमांची सुरुवात झाली होती ती हळूहळू हळूहळू ढासळत चालली आहे की काय अशा प्रकारे आपण बघतो बातम्या वाचताना ऐकताना बघताना आपल्याला जाणवतं इथपर्यंत ढासळली आहे परिस्थिती की अनेक वेळेला वृत्तपत्रांच्या संपादकांना त्यांचे अग्रलेख मागे घ्यावे लागले आहेत अशाप्रकारे ही जबाबदारी न पाळल्याचंच हे एक लक्षण आहे आणि मग त्यातली अचूकता नाहीशी होते आहे की काय त्यांची निष्पक्षता नाहीशी हो होते आहे की काय आणि या सगळ्यामुळे वृत्तपत्र स्वतःचं स्वातंत्र्य घालवून बसतील आणि वृत्तपत्रांचं जे मुख्य काम आहे लोकांच्या विचाराला दिशा देण्याचं ते काम कदाचित त्यांच्याकडून नीट होणार नाही आहे की काय असं वाटतं आणि मग हा चौथा स्तंभ थोडासा हलला आहे असं वाटायला लागतं दुर्दैवी आहे पण ही सत्य परिस्थिती आहे